मित्रा हे आपण मोबाइलवर बिल पेमेंट केलेली आहे पाचशे रुपयांचे आपण बिल आपलं झालेलं आहे आणि तेही ऑनलाइन पेमेंट केलेली आहे आपला मोबाइल नंबर बाहत्तर चौसष्ट ब्याण्णव पंचाण्णव बारा हावाला आहे तर यावर एक कंपनीचा मॅशेज आलेला आहे तसा पण आ खरा आहे की नाही खोटा काय समजंना झालं मला तेवढं तर तू सांगू शकशील का कशा प्रकारे हे आहे की नाही खरं कंपनीचंच आहे की कुणा दुसऱ्याचं आहे हे सांगू शकता का एक मिनटं